जुन्या आणि नव्या माध्यमांमध्ये खूप फरक आलेला आहे पहिल्याचे जे फोन होते त्या पहिल्याच्या फोनमध्ये आणि आत्ताच्या नवीन फोनमध्ये फरक आहे पहिलं जुन्या फोनमधून आपण एकमेकांशी तासंतास बोलत होतो नवीन फोन आल्यामुळे काय होतं थोडंसं जरी आपण बोललं तरी पण आपण लगेच कट करतो आणि इतर आपल्या मोबाईलमध्ये ज्या सुविधा आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देतो जुन्या फोनमुळे काय होतं आपण एकमेकांशी बोलल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आतुरतेने आपण त्यांच्या घरी जात होतो त्यांना भेटून येत होतो पण आता नवीन अँड्रॉइड मोबाईल आल्यामुळे काय होतं आहे आपण त्यांना न भेटता प्रत्यक्षात त्यांना व्हिडीओ कॉल करतो आणि व्हिडीओ कॉलवर आपण त्यांच्याशी बोलणं करतो पण व्हिडीओ कॉलवरून एवढं लांबून बोलणं आणि प्रत्यक्षात जाऊन त्यांना भेटून बोलणं हा जो पहिल्याचा आनंद आहे तो आनंद आता राहिलेला नाही आहे ह्या फोनमुळे काय होतं आहे आपले जे मुलं आहेत लहान मुलं मोठी मुलं त्यांचा अभ्यास वगैरे जो आहे तो अभ्यास सोडून ते पूर्ण तर त्या मोबाईलमध्ये गेम खेळणं व्हिडीओ बघणे ह्यामध्ये मग्न झालेले आहेत त्यांना नात्यांमध्ये फरक राहिलेला नाही आहे आई पप्पा वगैरे आपले काय करतात हेही त्यांना समजत नाही आहे एखाद्या आई वडलांनी मुलाला हाक मारलं तरीसुद्धा ती मुलं एकदम उद्द्त उद्धटपणाने त्यांना उत्तर देतात काय आहे काय काम आहे अजिबात कोणत्याच गोष्टीकडं त्या मुलांचंही हल्ली लक्ष नाही आहे त्यामुळे जे पालक आहेत त्या पालकांनी मुलांना किती प्रमाणामध्ये आपण मोबाईल द्यायला पाहिजे ह्याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या शिक्षणासाठी आपण बोलतो की जेणेकरून आपल्याला सुरुवात आपल्या घरातून करायला पाहिजे जर आपली मुलं चांगली शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला थोडंसं त्याग करायला पाहिजे त्याग म्हणजे कसं जर ते अभ्यास करत असतील रात्रीचं आणि आपण एका सैटला जर टी वी बघत असेल तर ते त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही मग त्यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपणसुद्धा बदललं पाहिजे की आपण सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत टी वी बंद ठेवली पाहिजे आणि ते जे अभ्यास करत आहेत ते काय अभ्यास करत आहेत खरोखर अभ्यास करतात की नाही करतात ह्याकडे त्यांच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे जेणे करून ते अभ्यास त्यांनी केलेल्या अभ्यासातून ते पुढचं शिक्षण घेऊ शकतील खरोखर आपली मुलं जे करत आहेत ते अभ्यास करत आहेत की अजून काय करत आहेत हे पालकांनीसुद्धा त्यांच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे खरं तर हे असे बदल व्हायला पाहिजेत